मला पु ल देशपांडेंचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचनासाठी खूपच आवडले त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीवर एक एक त्यांनी म्हणजे लेख लिहिलेला आहे एक एक कथा आहे त्या व्यक्तीची त्याच्यामध्ये नारायण या गृहस्थाविषयी त्यांनी लिहिलेलं आहे ना ते खूपच मजेशीर आहे तो नारायण कसा सर्व लोकांमध्ये एखादं कार्य असेल तर कसा सर्वांशी एकत्रित होतो जणू काही त्या घरातला कर्ता पुरुष तो पुरुषांसोबत ही बायकांसोबत ही एवढंच काय पण लहान मुलांसोबत ही इतका एकत्रित होतो आणि ते कार्यपडेपर्यंत जणू काय एखाद्या युद्धाला उभारल्यासारखं त्यानं ते युद्ध पार पडेपर्यंत शांतच बसत नाही आणि त्याची त्याबाबतीत काहीच अपेक्षा नसते आणि ते वर्णन पु ल यांनी खूप छान केलेलं आहे तो ती कथा ऐकून मी खूप हसले होते त्याचं वर्णन बायकांसोबत खरेदीला गेल्यानंतर म्हणा तो प्रत्येक गोष्ट प्रत्येक महिलेला असं पटवून सांगतो की त्यांना बोललेली गोष्ट प्रत्येक महिलेला पटतच असते ते खूप आवडलेलं मला पु लंचं पुस्तक